हाव हो मॅडम मी प्रिंसिपल बोलतो सोणल बोला

अच्छा हा हा सेकंड स्टँडर्डला हो मॅडम मॅडम आता काही सिटा उरलेल्या आहेत ॲडमिशनकरिता तर तुम्ही लवकरात लवकरच शाळेमधे इ येउन ॲडमिशन करून घ्या

मॅम तुम्हाला इन्कम सर्टिमिक इन्कम सर्टिफिकेट लागेल पॅरेंट्सचा आधार कार्ड लागेल स्टुडंटचा तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट लागेल एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागेल ॲडमिशनच्या वेळी

हां हां ठीक आहे

तेसुद्धा लागेल मॅम आपल्याकडे फर्स्ट स्टँडर्डपास्नं तर एट्थ स्टँडर्डपर्यंत पर स्टुडंट ट्वेंटी फाव थावजन्ड पर इयरची त आपली फीस आहे आणि नाइन स्टँडर्ड टेन स्टँडर्ड फिफ्टी थावजन डिस्काउंट मॅडम डिस्काउंट नाही आहे आपली प्रायवेट शाळा आहे तर आपल्याला डिस्काउंट नाही आहे

मॅम तुम्ही एक सोबत पण देऊ शकता का मॅम तुम्ही सोबत पण देऊ शकता किंवा तुम्ही इंस्टॉलमेन्टपण भरू शकता ते तुमच्यावरती डिपेंड आहे

इंस्टोलमेन्ट तुम्हाला पडणार चार हजार प्रत्येक महिन्याला

चालेल चालेल नक्की नक्की चालेल ठीक आहे धन्यवाद